आमच्या इकडे तसे तर दोन तीन पर्यटन स्थळ आहे त्यातील एक म्हणजे न् चौकी बृहस्पती मंदिर तिथे सगळे लोक खूप प्रमाणात जात असतात तिथे जास्त तर लोक बसेसने बसेस कमी राहतात तिथे तिथे जास्त स्वतःच्या गाडीने जातात आणि तिथे जायला बस कमी आहे ऑटो पण जातात तिथे तिथे रस्त्याने जाता जाता खूप सारे झाडं झुडपे आहे जंगल आहे त्यातील ते एक खूप मोठे प्रसिद्ध ठिकाण आहे तिथे खूप दुरून दुरून लोक येत असतात ते स्थळ म्हणजे आमच्या इकडील लोकांना लोकप्रिय स्थळ आहे तिथे दोन तीन वेळा यात्रा पण असतात तिथे गेल्यावर तिथे पाहण्यासाठी ससे मोर बदक कासव मच्छ्या असे खूप सारे प्रकारचे प्राणी सुद्धा आहे तिथे गेल्यावर वरती मंदिर वरती एका डोंगरावर मंदिरपर आहे तिथे जायला खूप मजा येते तिथे जाता जाता झाडे झुडपी लागतात प पशुपक्षी दिसतात तिथे खूप सारे प प्राण्यांचे आवाज पण येतात ते दृश्य ऐकून आपल्याला खूप मनाला खूप शांती भेटते अशा ठिकाणी आणि पुन्हा एक तसेच ठिकाण म्हणजे केळझर केळझरमध्ये गणपती देवस्थान आहे तिथे आपल्याला खूप सारे प्राणी पक्षी आणि तिथे खूप सारी गर्दी पण असतात तिथे वरती गणपतीचा किल्ला पण आहे तिथे जायला बसेस पण खूप कमी आहे कारण इकडं आम्ही खेडे भागातले तिथे गाड्या आपल्याला स्वतःच्या गाड्याने जास्त तर जायला लागतं तिथे गाड्यानं गेल्यावर तिथे साईडला पार्किंग आहे पार्किंगला गाडी लावून आपल्याला वरती जायचं असते हे साईडला गणेश कुंड पण आहे तिथे आपण खूप सारे फोटो फोटो क्लिक पण करू शकतो ते फोटो काढून आपले मेमोरीज पण असतात तिथे आपण फिरू पण शकतो काही ठिकाणी आपण तिथे बस पण खूप कमी जातात म्हणून जास्त तर लोक तिथं बाईकनच जातं आपपल्या गाड्यांनीच जातात आम्ही पण तिथे गेलो होतो आम्ही खूप मजा केली तिथे